सहलीसाठी म्हणाल तर मला शक्य ते करून समुद्रकिनारी जी बीचेस असतात तर त्या तिथं जाण्यासाठी मला खूप आवडतं कारण का प्रत्येक ठिकाणी आपण गेलो तर जरी समुद्र आपला हा एकच असला तरी तो कसा त्याचं जे एक वातावरण असते बाजूचं जे निसर्गसौंदर्य असतं हे वेगवेगळं असतं परत त्याच्या तिथल्या त्या स्थानाचं एक काहीतरी एक वेगळेपण असतं आणि त्या ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये जे आपण हे करतो नंतर त्या समुद्र बघतो त्याच्या लाटा बघतो ते अजून ते वेगळं वाटतं परत त्या तिथल्या त्या काही गोष्टी असतात जसं खाण्याच्या गोष्टी असतात का काय असतात हे आपलं ते एक वेगळेपणा त्यामध्ये आपला चव ही वेगळीच चव भेटते त्यामध्ये अजून ते हे मस्त वाटतं त्याचप्रमाणे काही त्या तीर्थक्षेत्र हे समुद्राला लागून असतात मग त्यामुळे ते आपलं पर्यटन तीर्थक्षेत्र म्हणजे देवाचं हे पण होतं आपलं मंदिरामध्ये जाणं पण होतं तर आपलं म मन शांती पण ते थोडी त्या हे होऊ शकते त्याचप्रमाणे काही गोष्टी आहेत जसं आपण गडकिल्ले आहेत ऐतिहासिक गोष्टी आहेत जे बघून आपण पूर्व आपले पूर्वीच्या लोकांनी काय कसं हे करून आपलं स् स्वराज्य सा स्थापन केलं आहे त्यामुळं आपलं एक स्फूर्ती भेटते त्यामुळे आपण पुढचं आयुष्यामध्ये पण जर कधी आपल्या काही नकारात्मक गोष्टी आल्या मग ते आठवून आपण ते त्यावर आपण मात करू आपल्याइथे एक आपल्या शिक हे भेटते आपल्याला त्यानंतर एक त्याचप्रमाणे काही वेळा आपण नाट्य केंद्रात काही सुट्टी असती किंवा लग्न असतं किंवा जर तर आपण जातो मग त्यामुळे आपल्या लहानपणीच्या काही आठवणी येतात काही आपले जर लांबचे जे नातेवाईक असतात ते खूप दिवसांनी भेटतात मग त्यांना भेटून पण एक आनंद होतो असा एक सहलीचा असा एक विशिष्ट असं हे प्रकरण आहे पण असं जायला खूप आवडतं असं